काहीच नाही बोला

सर्विसिंग करायची आहे का स सर्विसिंगचे चार्जेस अडीचशे रुपये त्यामध्ये आपण कॉर्पोरेटर

हा कार्बोरेटेर क्लीन करतो इंजिनची क्लीिनिंग करतो आणि गाडी वॉश करून देतो सर नाही सर तुम्हाला जर गिअर बॉक्स जर हे करायचं असेल तर त्यासाठी वेगळे चार्जेस आहेत सर इंजिन खोलावं लागते इंजिन खोलण्यासाठी सातशे रुपये चार्जेस आहेत सर सातशे रुपये सर नाही सर रेग्युलर सर्विसिंग ही फक्त ऑईल चेंज कार्बोरेटल क्लीनिंग गाडी वॉशेस एवढंच असते सर त्याच्या काय अजून घे सर हा मग तुम्हाला ऑईल घ्यावं लागेल सर कॅस्ट्रॉलचा आहे एच पीचं आहे कॅस्ट्रोल आहे सर कॅस्ट्रोल फाय हंड्रेड म्हणून आहे कॅस्ट्रोल जर तुम्हाला चारशे रुपयाला मिळेल सर बाहेर मार्केटमध्ये तिची किंमत पाचशे रुपये आपण शंभर रुपये तुम्हाला डिस्कांट देऊ

हो हो सर आपल्याकडे काम पूर्ण दर्जा उत्तम दर्जाचंच काम आहे सर तुम्ही गाडी घेऊन या त्यामध्ये तुमचं काय गाडीचं प्रॉब्लम असेल ते आमच्या ग्यारेजवरजे मुलं चेक करून घेते आणि ऑइल वगैरे काय टाकायचं असेल ते पण टाकून देऊ आणि त्यातल्या त्यात इंजनचं कामपण असेल तर ते पण आपण करून घेऊ शकतो सर इथल्या इथे

हा सर सर आहे आपला जो उपलब्ध आहे तेल आहे ठीक आहे सर हा चालते स तुम्ही गाडी घेऊन या सर मी आले की तुमची गाडी सर्विसिंग करून देतो ठीक आहे सर हो थन्य चालेल